हा बोला हा राईट राईट बोला ना काय म्हणता माझ्याकडे सग मग आमच्या दुकानामध्ये सर्वच चष्म्या अव्हेलेबल आहेत म्हणजे तुम्हाला चांगली फ्रेम म्हणजे जाडीवालीपण फ्रेम आहे आणि म्हणजे आता लेटेस्टमध्ये तुमचं वय किती हा ना नाही आमच्याकडे सगळ्याच याचे आहेत म्हणजे नवीनमध्येपण आहे थोडं स्टँडर्डमध्ये हा आहे म्हणजे चांगलं वाटण्यासाठीपण मस्त आहे तुम्हाला बाहेर दिसण्यासाठी

पॉईंटचा पॉईंटमध्ये कसं आहे पॉईंटमध्ये कसं आहे त्याच्यामध्ये दोन तीन लेन्सेस आहेत तुम्हाला लेन्सेसनुसार महाग असतं म्हणजे ते ग्रीन लेन्स ब्ल्यू लेन्स ते ब्ल्यू लेन्समध्ये काय फायदा आहे की तुमच्या डोळ्याचं हे होत नाही मोबाईलमुळे आणि तुम्हाला फॅमिलि ऑफरपण ऑफर्सपण खूप आहेत आपल्यामध्ये दोन चष्मे भेटलं तर फिफ्टी पसेंट ऑफ हो फ्रेमचे ऑप्शन आमच्याकडे टोटल मला तर शंभर ते दोनशे फ्रेमचे ऑप्शन तुम्हाला ड माझं श्रीनगरला शॉप आहे तुम्ही येऊन तिथे भेटू शकता तुम्हाला फॅमिलीसोबत घेऊन या तुमच्या घरात कोणकोण आहेते मला सांगा म्हणजे चष्मे यूज करणारं अच्छा तर मम्मी कोणता यूज करते म्हणजे ग ग्रीन लेसेस यूज करते की कोणते करतात अच्छा अच्छा आणि तुला का प्रॉब्लेम होतो ब्लू लेन्सेस चांगल्या आहेत का त्या अच्छा अच्छा मग कसं तुम्ही कधी येणार आमच्या दुकानामध्ये म्हणजे मी थोडं थांबतो तिथे तुम्ही या बोलू आपण चालेल चालेल या